हां बोला ना मॅडम काय म्हणताय हा बोला ना आवाज ऐकू येतो आहे का हां बोला काय नाही बसले होते जरा स्टुडंटचे ते पेपर वगैरे त्या आता ॲक्टिविटी घेतल्या त्या बघत बसले होते हां आपल्याला क्रीडास्पर्धेचं पण आयोजन करायचं आहे बरं का मॅडम ह्या ह्या आठवड्यामध्ये केलं पाहिजे ते काही करून मला असं वाटत आहे खरंतर ही एक्झाम वगैरे होऊ दे त्यानंतर आपण करूया जेणेकरून विद्यार्थी खूप उपस्थित राहतील कारण मुलांना स्पर्धेमध्ये आपण मला वाटत आहे रिले त्यानंतर कबड्डी खो खो हॉलीबॉल बुद्धिबळ आपलं कुठे कॅरम वगैरे असेल ह्या गोष्टी घेऊयात आणि त्यासाठी आपल्याला प्रत्येक गोष्टीला दिवस दिला पाहिजे आणि मी म्हणते आपण एग्जाम झाल्यानंतर घेऊया मी विद्या विद्यार्थ्यांनाही ताण नको या गोष्टीचा आणि आपले बरेच शिक्षक आत्ता रजेवरती आहेत त्यामुळं स्पर्धा आपण घेऊ शकत नाही लगेच त्यानंतर लगेच गॅदरिंगची पण तयारी करायचं आहे हा नोटडाऊन करा तुम्ही कबड्डी हॉलीबॉल घेऊयात त्यानंतर खो खो आपलं बुद्धिबळ कॅरम हां बोला मॅडम काय म्हणत होता आपण ठरवू एक टाईम मॅनेजमेंट करू या या वेळेत या स्पर्धा होतील खरं तर एका दिवशी आपले चार इवेंट्स होतील इकडं जर कबड्डी आणि क कबड्डी हॉलीबॉल एका ग्राउंडवरती होत असेल तर त्या बाजूला कॅरम आणि बुद्धिबळ होईल जेणेकरून स्पर्धा ही उरकत्या होतील आणि विद्यार्थ्यांनाही लवकर बक्षीसे वगैरे आपल्याला पुढचीही प्रोसेस केली पाहिजे आणि एक समन्वयक म्हणून आपल्याला ही जबाबदारी सो सोपवली आहे त्यामुळं बऱ्याच गोष्टी आपल्याला यात क्लिअर केल्या पाहिजे स्पर्धा साधारणत बघू एक्जाम झाल्यानंतरच आपण लगेच घेऊ मुलांचे दोन पेपर राहिले आहेत आता ते झाल्यानंतर घेऊ लगेच लागू तयारीला स्पर्धा व्यवस्थितरित्या पार पडल्या पाहिजे जेणेकरून आपल्याला ती जबाबदारी दिली आहे त्यामुळं आपण तसं प्लॅनिंग करू आपण मी म्हणते आपण एक मीटिंग घेऊ त्यामध्ये बघू कोणती स्पर्धा कशा पद्धतीनं वगैरे काय झालं पाहिजे आणि मुलांनाही या पूर्ण स्पर्धा झाल्यानंतर आपल्याला लगेच गॅदरींगची तयारी करायची आहे त्यामुळं ह्या स्पर्धेवरती सध्या एक्झामनंतर फोकस केला पाहिजे हो हो मुलं तयारीला लागलीच आहेत पण अजून नोटीस वगैरे काढणं हे काम बाकी आहे आपल्याला ती लवकरात लवकर काढली पाहिजे जेणेकरून रजिस्टरचं काम तुम्ही घ्या जास्तीत जास्त मुलं कशी सहभाग घेतील हे मी बघते जास्तीत जास्त मुलांना यात सहभागी करून घेतलं पाहिजे आपण एक मीटिंग घेऊ आता एक्झाम झाल्यानंतर आणि त्यानंतर लगेच नोटीस काढू आणि लवकरात लवकर करू ठीक आहे चालेल घेऊ मीटिंग मॅम करा तेव्हा कॉल ओके